हॅलो सोनाली ताई बोलत आहात का मी दिपाली सांगोळे बोलते आहे मी म्हणत होती आता ह्या वेळेस मुलांच्या परीक्षा वगैरे आहेत तर हनुमान जयंतीसाठी मुलं काही तयार होत नाही आहेत तर आपणच लेडीज लेडीज पुढं व्हायचं का हनुमान जयंती साजरी करायला तर आपल्याला तर सगळ्यात पहिले आता बघा पंधराएक दिवस बाकी आहे त आता सगळ्यात पहिले तर आपल्याला कलेक्शन करावं लागेल नाई अजून काहीही नाही आहे पण वर्गणीसाठी आपल्याला बिलबुक वगैरे छापावे लागतील हो तर मी म्हटलं पहिले आपण बिलबुक छापून घेऊ आज ते बिलबुक येचाल उद्यापासून आपण वर्गणी काढू तर किती वर्गणी काढायची असं तुम्हाला वाटते प्रत्येक घरी नाही चांगलाच करू म्हटलं चांगलाच करू म्हटलं हो हो मंदिरातच हो हो मलाही तसंच वाटतं आहे कारण का आपली वस्ती तर जास्त मोठी आहे नाही आणि आपलं मंदिर पण छोटंच आहे खूप जास्त मोठं नाही आहे म्हणून म्हटलं पाचपाचशे रुपये खूप होतात हो त्याच्यासाठी आपण जे पंडित वगैरे बोलवावं लागेल आपल्याला हो हो हो हो हो म्हणून तर मी म्हटलं जर कमी आपलं बजेट कमी होत आहे आणि भंडारा करायचा आहे आपल्याला तर आपन जे मेन मेन लोक आहेत ते आपन थोडसे जास्त पैसे डिस्ट्रीब्यूट करू हो हो हो हो हो हो हो करतात मी म्हणत होतो की तुम्ही माझ्याकडे या आज आपण ते हो बोलून घेऊ पहिले घरी आणि काही महिला ज्या आहेत आपल्या ल वस्तीतल्या त्यांना पण बोलवू आणि बिलबुक वगैरे किती छापायचे ते सगळं डिसाईड करून घेऊ आपण मग आपण दोघी जणी जाऊ ते बिलबुक छापायला मग बाकीचा प्रोग्राम उद्या वगैरे डिसाईड करू जसं कलेक्शन निघत आहे आपलं हो हो हो प्रत्येक लोकांना सांगून ठेवू आपण हां तर मग तुम्हाला किती वाजेला वेळ मिळेल माझ्या घरी यायला तसं सांगा मला हो ठीक आहे न चा चालेल मी वाट बघते मग तुमची हो हो वाट बघते तुमची या अं हो या